जर रासायनिक जंतुनाशकाबद्दल म्हटलं तर ही आजकालची नवीन एक पद्धत निघाली जेणेकरून आपले शेतात तर जर आपण म्हटलं तर जंतू म्हणजे राहत नाही आणि ज्यामुळे आपल्या फळांना फुलांना म्हणजे जे कीटक असतात तेसुद्धा खाऊन घेत नाही तर ही खूप चांगली गोष्ट आहे की सायंटिस्टनी असं काहीतरी बनवलेलं आहे पण त्या व्यतिरिक्त असा त्याचा म्हणजे प्रकार होतो की तर ते फक्त की ते जे जंतुनाशके आहे तर ते आपल्या फळांवर फुलांवर बरं जे ही भाजीपाला आपण आपल्या शेतात उगवले त्यांवर मारतात तर माझा हाच एक सल्ला आहे की म्हणजे लोकांनी ते जे म्हणजे शेतकरी असतात ते ऑब्व्हियसली तोडतात शेतातून भाजीपाला आणि तसेच ते विकायला पाठवतात पण जे लोकं त्यांना खातात त्यांना ही खात्री घ्यायला पाहिजे की या ज्या भाजीपाला आहे यांना धुवून खाल्लं पाहिजे किंवा गरम पाणीमध्ये आपण म्हणतो गरम पाण्यात एकदा जर धुवून घेतलं अन् त्यानंतर त्याची भाजी किंवा काही बनवण्यात उपयोग केला तर बरं राहील कारण की जी रासायनिक जंतुनाशके आहेत ते फक्त कीटकांसाठीच नाही तर ते मनुष्यांसाठीसुद्धा हानिकारक असू शकतो जर त्याचा जास्ती जास्त प्रमाण आपल्या पोटात गेला तर तर ते विषारीसुद्धा सिद्ध होऊ शकते मानवांसाठी तर त्यामुळेच मला मला ही असंच वाटते की लोकांनी त्याची एक जाणीव घ्यावी आणि तसंच मातीबद्दल जर म्हटलं तर मातीत म्हणजे बाकी काही नाही